हो मॅम मी पवार वैष्णवी बोलते हो तर तुम्ही विंटरवेअर शॉपमध्ये हा माझा कॉल लागलेला आहे का तर मला माझी ड्रायस्कीन मॅम माझी स्किन ना ड्राय आहे तर त्यासाठी मला बॉडीलोशन हवं होतं म्हणजे जास्त मॉइश्चर असलेलं हो हो मॅडम मग ते तर मी तुम्हाला सांगेल तुमचा हा व्हॉट्सअप नंबर आहे का हो मग मॅडम मी तुम्हाला ते व्हॉट्सॲपवरती सांगेल मला कोणत्या कंपनीचं हवं आहे पण मग तसं तुम्ही आम्हाला सजेस् वॉट्सॲपवरती सजेस्ट पण करू शकता का तुमच्याकडे कोणत्या कंपणीचं चांगलं जास्त आहे हो आणि मॅडम आम्हाला तुमच्या शॉपचे जे कस्टमर आहेत इथून मागचे तर त्यांचा फीडबॅक पण बघता येईल का हो ना हो आणि मॅडम तुमच्याकडे जे स्वेटशर्ट आणि हुडी जे अवेलेबल आहेत तर त्याची प्राईज म्हणजे कमीत कमी कितीपासून स्टार्ट होते हो का हो मॅडम अजून कोणते अजून कोणते प्रोडक्ट आहेत तुमच्याकडे हो विजीट तर करणारच आहे मॅडम आणि मला मी स्पोर्ट्समध्ये आहे तर मला स्पोर्ट्सचे शूज पण हवे होते मॅडम माझा हा व्हॉट्सॲप नंबर आहे तर मी तुम्हाला वॉट्सॲपवरती हाय टाकेल तुम्ही गुगलची लिंक सेंड कराल का हो आणि कोणत्या सेटमध्ये सर मॅडम हो म्हणजे प्रत्येक पॅटनमध्ये डिफरंट कलर आहेत का हो मॅडम ती ऑफर कधीपर्यंत आहे हो का हो चालेल मॅडम तुमची इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची ठरली आहे हो मॅडम म मी मला शॉपचा ॲड्रेस तोच आहे का तुम्ही गुगलला जो टाकलेला आहे तो हो थँक्यू मॅडम चालेल हो ठेवू का हो